राज्यातील प्रमुख सिनेमाहॉल्सपैकी एक पुण्यातलं सुवर्णमंदिर या नावाचं सिनेमाहॉल मला खूप आवडतो जिथे की दिवाणसारखं बैठक आहे ज्यावर तुम्ही बसूही शकता झोपू शकता बसल्याबसल्या तुम्ही काही पण ऑर्डर करू शकता एक ते आहे जे डिलक्स आहे सेकंड अकोल्याचं रा राधाकृष्ण टॉकीज ती पण आहे आणि बुलढाण्याचं ए आर डि मॉल्स यांची टिकिट दर म्हणजे ते स पुण्याचं जे सुवर्णमंदिर आहे ते पाचशे रुपयापासून समोर सुरुवात होतं ए आर डि मॉल्समध्ये दीडशे ते दोनशे म्हणजे सिनेमा कसा आहे त्यावर आधारित त्यांचे टिकिट दर ठरलेले असतात